तसं जर म्हटलं तर अकोल्यात सर्वच जातीचे लोकं राहतात त्यामुळे सर्वजणं वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे लोकं एक दुसऱ्यांचे सण बघतात आणि त्यातून मग खूप काही वेगवेगळं त्यांना शिकायला भेटते की बा त्यांची जीही काय पारंपरिक गोष्टी असतात ते सगळं करायला भेटतात तसंच एक सण म्हणजे तो बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे त्या दिवशी इतकी जास्त म्हणजे गर्दी असते सगळीकडे लोकं डी जे वगैरे वाजवतात आणि खूप दुरून दुरून लोकं येतात रॅली वगैरे करतात तर हा एक खूप जास्त भव्य कार्यक्रम असतो आणि तसं जर म्हटलं मुसलमान लोकांबद्दल तर मग ईद हा एक दिवस असतो कारण की या दिवशी म्हणजे लोकं एक दुसऱ्याला गळा भेट करतात मग ते जर परक्या जातीचे असलो तरी तेसुद्धा मुसल मुसलमान लोकांना गळा भेट करतात त्यांच्या सण अनुसार ज्याचा म्हणजे हाच एक मतलब असतो की सगळे भाऊ बहीण आहात म्हणजे सगळे एका समान आहात वगैरे